मला एज्युकेशनल इन्स्पिरेशनल मोटिवेशनल व सस्पेन्स थ्रिलर या साऱ्या बुक्स खूप आवडत आहे या पुस्तकातून मला इन्स्पिरेशन मोटिवेशन व एज्युकेशनल अशा खूप साऱ्या गोष्टीची माहिती मिळते या पुस्तकातून मला जगणे कसे हे कळते हे पुस्तकं मला इंटरेस्ट निर्माण करतात हे ह्यातील काही पुस्तकं मी खूपदा वाचलेली आहे जे मला आवडतात मी ते दोनदा व तीनदा असे पुस्तकं वाचत असते